भारतातील रोजगाराचे जे चित्र आहे ते फार वाईट आहे आजच्या काळात असं मला वाटतं कारण खूप जण म्हणजे दरवर्षी खूप जण अभ्यास करून डिग्री मिळवून ग्रॅजुयेट होतात आणि पण त्यांना रो म्हणजे जॉबच मिळत नाही खूप असे लोक आहेत जे रोजगार खूप असे रोजगार आहेत ज्यांना जॉबच मिळाले नाही आहे जे अनएम्प्लॉईड आहेत मग त्यांची रोजगारांचे ज्यांना असे खूप लोक आहेत ज्यांना जॉबच मिळत नाही आहे त्याची संख्या भारतात खूप वाढत जात आहे आणि आत्ताच्या सध्याच्या दिवस म्हणजे असं कंपनी जे आहेत किंवा असे जॉब जे ऑफर वगैरे करतात तेच कंपनीत जे आप जास्त जॉब ऑफर करायचे तेच कंपनी आपल्या कार्य आपल्या जे लोक आहेत जे कंपनीत काम करतात त्यांना काढून टाकत आहेत आणि शंभर तीस असे पण संख्या नाही आहे सात हजार आठ हजार अशी संख्यावर लोक ते आपल्या कंपनीमधून काढून टाकत आहेत आणि आधीच खूप जण खूप जण जणांना नोकरी मिळत नाही आहे आणि ते असे घरात बसलेले आहेत त्यांच्याकडे खूप असे डिग्री असूनही ते घरात बसलेले आहेत आणि ते असून अजून जे लोक कामं करत होते जे लोक जॉब करत होते त्यांनाही कंपनीस काढून टाकत आहेत कारण आतास आताच्या पिढीत किंवा आताच्या दिव दी जनरेशनमध्ये आताच्या पिढीमध्ये रोज तंत्रज्ञानाचं जे वापर आहे ते वाढत चाललं आहे आणि त्यामुळे जे माणूस जे कामं करायचे त्यांना त्यांचं जे कामांची जी ऑपशन्स आहेत ते कमी होत चाललेले आहेत आणि हे खूप खूप जणांवर ह्याचा परिणाम होतो आहे आणि खूप जणांना काढून टाकतात किंवा कोणाला जॉबच देत नाहीत मग असं हे चित्र चाललेलं आहे आणि त्यात ते परिस्थिती खूप खराब आहे असं मला वाटतं कारण आत्ता जे खूप म्हणजे पहिलं तर भार भारतातील भारताचं जे लोकांची संख्या आहे ते रोज वाढतच जात आहे ते कमी होत नाही आहे आणि पूर्ण जगात भारतची जी संख् लोकांची संख्या लोकसंख्या आहे ती खूप जास्त आहे आणि त्या जास्त संख्येमुळे रोजगारांचे जे चित्र आहे ते फार वाईट होत चाललेले आहेत कारण आत्ता तसंही तंत्रज्ञान आणि मशीन वगैरे जे आहेत ते खूप त्यांना जास्त इम्पॉर्टन्स महत्त्व देत आहेत ना की माणसांना आणि त्यातही आपली जर लोकसंख्या वाढतच जात आहे तर ऑबव्हिअसली लोक जे आहेत ते त्यांना जॉब मिळणार नाही म्हणून ते खूप खराब परिस्थिती चाललेली आहे